राज्यातील मनोरंजन क्षेत्राला तंत्रज्ञानाने खूप प्रभावित केले आहे उदाहरणार्थ इन्स्टाग्राम स्पोटीफाई फेसबुक हे सध्या खूप

इस्टाग्राम इंस्टाग्रामवरती नवीन नवीन रील्स आजकालचे मुलं टाकतात किंवा जोक्स त्यांचे डान्स असतात किंवा चित्रपसृष्टीमधले नटी नट हे आपले व्हिडिओ टाकतात बघायला बरं वाटतात आणि स्पोटीफाई स्पोटीफायमध्ये नवीन गाणी जुने चित्रपटातील गाणी आपल्या आवडीची आपण सर्च करून ऐकू शकतो लाखो गाणी त्याच्यामध्ये आपण शोधू शकतो फेसबुक फेसबुकवरती आपले शाळेचे मित्रमैत्रिणी त्यावेळेस आपले मोबाईल नव्हते कॉन्टॅक्ट नव्हते किंवा आता खूप वर्षे आले दुरावा निर्माण झाला आहे किंवा त्यांचं काय भेटत नाही आहे तर फेसबुकद्वारे आपण त्यांचं नाव सर्च करून त्यांचा कॉन्टॅक्ट त्यांची माहिती काढू शकतो आणि त्यांच्या संपर्कात येऊ शकतो फेसबुकवरती जेवणाचे प्रकार जेवणाची रेसिपी त्याची माहिती खूप छान प्रकारे दिली जाते ज्यांना कोणाला काही येत नसेल तर ते त्याच्यात बघून शिकू शकतो